अमरावती जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेने कचऱ्याच्या गाडया चालू केल्या गावोगावी द विकास होऊ लागला पाण्याची टंचाई पण नाही राहिली एवढी आमदार बच्चू कडू यांनी पाणीपुरवठा चांगल्या पद्धतीने सोडवला आहे अमरावतीच्या इथे सार्वजनिक वितरणासाठी रेशन कार्ड अंत अंगीकरण अमरावती जिल्हा रेशन क तसेच पुरवटा शु ई शृंखला आणि गोदाम व्यवस्थापन आणि ये यस यस यस यम यस आधारित अलर्ट प्रणाली संच स्वयंचल अंमलबजावणी करणे आवश्यक असते अमरावती जिल्हा प्रशासन आय सी आय सी टी सेवा पु पुरवण्यासाठी उच्चगती फाय फायबर ऑक्स ऑक्सटीक एक बीजी जी बी एक जी बी ची क कनेक्टिविटी माध्यमातून मुंबई येथे निक निक नेट जोडलेले आहे जिल्ह्या जिल्हा कुऊ कुलगुरू सुविधा उपलब्ध आहे अशा प्रकारे अमरावती जिल्ह्याचा विकास होऊ लागला